हा बोला मॅम हा बोला बोला ना मॅम गॅलरीत म्हणजे कसा नळ गोडया पाण्याचा की खाऱ्या पाण्याचा

बरं बरं ठिक आहे

तर मॅम ते मला तुमच्या साईटवर यावं लागेल ते पाहायसाठी काम किती आहे काय आहे तसं जर मी सांगू शकत नाही हा पाईप वगरे सगळं आणू मॅम पण त्यासाठी मला ते येऊन पाहाय लागेल तुमच्या इथची साईट तर मी पाहून तुम्हाला कोटेशन सांगून देईन मॅम म्हणजे मी तर तुमच्या इथं दोन एक कारागीर आणि एक हेल्पर पाठवून देणार तसं मी बी जातो जर माझी कारागीर खाली नसतील तर मी येऊन जाणार

मी तसं तर संध्याकाळपर्यंतच तुमच्या घरी ते पाठवून देतो माझे कारागीर

हो हो तसं काही टेंशन नका घेऊ मॅम तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे पाईप नळ

हो हो हो तुम्हाला चांगली फिटिंग विटिंग करून देऊ आम्ही आणि चांगल्या प्र बॉन्ड आणि पाईप हे ते चांगल्या क्वालिटीचे आणू मग फिटिंग करून देऊ

हाओ आज संध्याकाळी येऊ आणि ते कोटेशन काय आहे ते काढून घेऊ मॅम हा थँक्यू थँक्यू मॅम